हॅलो हां निनाद हाय कुणीकडे आहेस अरे उद्या रात्री आपण तू मी अमेय आणि शुभम आपण चित्रपटाला जायचं होतं आयनॉक्सच्या इथली तिकीटं मी काढली होती हां तुंबाड चित्रपट बघायला जायचं असं आपलं प्लॅन होता उद्या रात्रीचा ओके ओके मी बुकमायशोवरून तिकिट्स बुक केले होते हां संध्याकाळी साडेनऊचा शो साडेनऊ ते साडेबारा आपल्या सगळ्यांनाच ते सोयीस्कर पडेल आपण आपल्या ऑफिसेसची कामं आवरून जाऊ शकू सोबत जेवण त्या आधीच करू आणि जेवण करून सोबत मग चित्रपटाला जाऊ बघायला ओके हा त्याची अपडेट्सचे मी तिकीटं टाकली होतीत माझ्याच नंबरवरून चारी तिकीट्स बुक केले होते बाल्कनीचे चार तिकीट असे केले होते त्याचा रेफरन्स नंबर टाकून बघतोस का मी थोडासा सध्या कामात आहे त्यामुळे मग तू जरा असशील वेळ तुला आता लंच टाईम तुझा असेल आणि त्यावेळेत जर का तुला बघणं झालं तर ते काय आपल्याला अलॉट झाले आहेत मिळाले आहेत नाही मिळाले आहेत का आपल्याला तिथं जाऊन काय बुकिंग करावं लागेल त्यांना विचारावं लागेल का की बाबा ह्याची अशी अशी तिकीटं देता का आणि नसेलच होत आरक्षण तर मग आपल्याला बुकमायशो ऐवजी दुसरा कुठलं तरी ॲप बघून आपल्याला त्यावर बुकिंग करावं लागेल किंवा प्रत्यक्ष दुसऱ्या कुठल्या तरी चित्रपटगृहात जाऊन आपल्याला त्याचं बुकिंग आहे का असं बघावं लागेल अरे तो चित्रपट फार भारी आहे म्हणजे आणि एकच आठवडा राहिला आहे तर म्हणलं मग जाऊन करू आपण बघू बरेच दिवस आपण पण गेलो नव्हतो कुठं आणि छान संधी आली आहे जर आपल्या पण गप्पा नाही का हो हो आपण सगळेजणं सोबतच निघूया साधारण एक आठ आठ दरम्यान निघू म्हणजे जेवण एक तासभर आवरून किंवा अर्धा पाऊण तास काहीतरी खाऊन आपण जाता येईल सातला ऑफिस सुटल्यानंतर एकत्र भेटायला चालेल आपल्याला हो हो आरक्षण क्रमांक पंधरा सोळा सतरा अठरा असे आहेत हां